आम्ही सहसा जनावरं एक तर शेतकऱ्यांपासून किंवा बाजारातून विकत घेत असतो आम्ही आमच्याकडे जर्सी गीर अमृतमहल मुर्रा इत्यादी प्रकारचे जनावरे आहेत जर्सीची किंमत जवळपास तीस ते चाळीस हजार आहे मुऱ्हाची किंमत जवळपास नव्वद ते एक लाख एव एक लाख एवढी आहे आणि अमृतमहल हा आपल्या शेतीसाठी यूज केला जातो याची किंमत जवळपास सत्तर ते ऐंशी हजार आहे हा एक ड्राफ्ट फर्पज ॲनिमल म्हणून यूज केला जातो आणि आमच्याकडे तसेच एचपपण आहे एचप म्हणजे होलस्टेल रशियन याची किंमत जवळपास एक ते एक लाख वीस हजार येवढी आहे यापासून आम्ही दुधाचा धंदा करत असतो ज्यामध्ये आम्ही ना आतापर्यंत जवळपास पंधरा ते वीस लीटर दूध घेतलं आहे कमीत कमी फक्त वीस दिवसामध्ये आणि यापासून आम्हाला जवळपास पाचशे ते सहाशे या फिर हजारपर्यंत एवढा फायदा हजार रुपयाचा एवढा फायदा झालेला आहेत फक्त तीन चार दिवसामध्ये हजार रुपयांचा फायदा झालेला आहे आणि आम्ही मागच्या वेळेस तो अमृतमहल जो बैल होता तो एका शेतकऱ्याला सेल केला होता तो गेला कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजारामध्ये गेला होता तर आम्हाला ऐंशी ते नव्वद हजाराचा फायदा झालेला आहे तसेच आम्ही ती मुर्रा ती पण विकली गेली एका शेतकऱ्याला ज्याचा धंदा डेरीचा होता